सर मी आपल्या या तांत्रिक पॉडकास्टमध्ये आपले स्वागत करीत आहे तरी मला एक बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे तो मला विचारायचा आहे की लोकांना स्मार्ट टी व्ही घ्यायचा असतो तर त्याच्यामध्ये सध्या सोनीचा स्मार्ट टी व्ही आणि सॅमसंग कंपनीचा स्मार्ट टी व्ही ह्याच्यामध्ये लोकं थोडे गोंधळलेले असतात तर तुम्ही मला या दोन्ही मॉडलचे टी व्हीची माहिती जसं की त्यांची पडद्याचा आकार चित्राची गुणवत्ता त्याची किंमत किंवा त्यामध्ये अजून असलेले फीचर्स याबद्दल माहिती सांगू शकाल का हो हो नक्की सांगू शकेल सध्या दोन्ही टी व्ही खूप उत्कृष्ट असले तरी सोनीचा जो टी व्ही आहे तो जुनी कंपनी असली तरी त्यांची तंत्रज्ञान हे फार विकसित आहे त्यामुळं त्यांचा जो बावन्न इंचाचा जो टी व्ही आहे त्याची चित्राची गुणवत्ता सर्व टी व्हीच्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम असून त्याची किंमत ही जवळपास दीड लाखाच्या पुढेच आहे तरी तो तुम्हाला पावणे दोन लाखापर्यंत पर्यंत मिळू शकतो तसेच सॅमसंगचा टी व्ही हा जरी थोडा स्वस्त वाटत असला तरी तो तुम्ही बजेटनुसार घेऊ शकता पण त्याची जी चित्राची गुणवत्ता आहे ती सोनीच्या टी स्मार्ट टी व्हीच्या फूटपेक्षा थोडी कमीच आहे तरी दोन्हीही जवळपास सारखेच आहेत आणि फीचरच्या बाबतीत म्हणताल तर सॅमसंगमध्ये थोडे वेगळे फीचर्स आहेत त्यामुळं ग्राहक आपल्या सवडीनुस आवडीनुसार आणि बजेटनुसार टी व्ही घेऊ शकतो धन्यवाद